आधुनिक क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाने जीवनात आपल्या अनेक क्षेत्रात क्रांती घडवली म्हणजे ह्या खास काय विषय नाही पण रेखांकनाचा पारंपरिक दृष्टिकोनातून बघितलं तर बघित बघायचं म्हटलं तर मग एक विशिष्ट प्रकारे ते आपल्या रेखांकनाच्या ह्याला मार्ग क असं ठरते मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तंत्रज्ञान स्वतःहून मार्ग नसलं तर पण आपण त्याचा अतिवापर केला किंवा विशिष्ट दृष्टिकोनाने बघितलं तर ते अतिमारक ठरू शकते म्हणजे ह्यात आता आधुनिक तंत्र त तंत्रज्ञानाने रेखांकनासाठी अनेक डिजिटल टूल्स आले आहेत किंवा ग्रा ग्राफिक टॅब्लेट्स आले आहेत स्टाईल्स आले आहेत मग ह्यात मदतीने गुंंतगुंतीचा आणि आकर्षक रेखाटन सोपं झाले पण याचा एक नकारात्मक परिणाम असा आहे की लोकं मूलभूत आपले जे रेखांकन कौशल्य आहे त्याकडं दूर दुर्लक्ष होत चालले म्हणजे कागद आणि पेन्सिल ह्याच्यामुळे ह्याच्याने रेषा काढण्याचा सराव म्हणा हाताने शेडिंग करायचं वस्तूंचं प्रत्यक्ष निरीक्षण करायचं त्यांचं आकार समजून घेऊन त्याचं बाकीचं सगळं समजून घेऊन मलभूत गोष्टींकडं हे दुर्लक्ष होत चाललं आपल्याला रेखांकन एक आपलं मजबूत आणि नैसर्गिक जाण विकसित करण्यासाठी ही ते तंत्रज्ञान अडथळा ठरू शकते मग त्यात आता डिजिटल रेखांकनात कसं अनेक पर्याय उपलब्ध झाले त्यामुळे कलाकार कसं लगेच आपले चूक सुधारू शकतो याचा फायदा जरी असला आपल्या आयुष्यात तरी ते पारंपरिक रेखांकनात एक असे चूक सुधारण्याचा अधिक विचार आणि प्रयत्न करावं लागतात ना त्यामुळे संयम आणि समस म्हणजे संयम आपण संयम जो ठेवतो त्याच्या आणि समस्याचे निराकरण करण्याची क्षमता वाढते ते डिजिटल माध्यमामुळे कमी होत चालले ते संयम आपला कमी होत चालला याचा विचार आपण केला पाहिजे पारंपरिक रेखांकन कलाकार प्रत्यक्ष वस्तूचा दृष्ट म्हणजे स्पर्श करून त्याचा सगळा स्व भौतिक स्वरूप अनुभवून रे मग ते कागदावर रेखाटतो तसं न होता आता डिजिटल माध्यममुळे ते सोपं जरी होत असेल तरी ते आपल्या पारंपरिक रेखाटनाला मारक ठरत चाललेला आहे